दोन वनस्पती किंवा झाडांबद्दल मला बोलायला आवडेल एक म्हणजे मोगरा तर मोगरा हे खरं तर सीझनल झाड आहे काही बारमाही मोगऱ्याला फुलं नसतात पण मोगऱ्याच्या संबंधी मला असा अनुभव सांगावासा वाटतो आहे की जर तुम्हाला मोगऱ्याचे फुलं लवकर यायला हवी असतील सीझनच्या तर तुम्ही साधारण जानेवारी च्या शेवटाला किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मोगऱ्या ची सगळी पानं तोडून टाका म्हणजे अगदी खराटा करा ते झाड आणि त्याचं पाणी थोडंसं कमी करायचं आणि मग एक आठवडा आणि मग परत पाणी द्यायला हरकत नाही असं खराटा पूर्ण केल्यामुळं होतं काय की फेब्रुवारी शेवटाकडं त्याला खूप छान छोटी छोटी पानं फुटायला सुरवात होतं आणि मग लवकर फ्लॉवरिंग होतं मोगऱ्याला तर पूर्ण कारण झाड आपापलं पानगळती करण्यापेक्षा मोगऱ्याची झा जर पानं अशी आपण खुडून टाकली तर झाडालाही मदत येते आणि आपल्याला लवकर फुलं मिळू शकतात तसंच आहे गुलाबाच्या बाबतीमध्ये म्हणजे हे ऋतूवर अवलंबून आहे असं नाही पण देशी गुलाबाच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही गुलाबाच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की समजा फूल आलं त्या गुलाबाला तर ते फुल पूर्ण फुलून गेल्यानंतर तुम्ही जर काय फुलं तोडलीच असतील तर प्रश्नच नाही पण जर फुलं झाडावरच असतील तर ती फुलं खोडू खुडून टाकायची म्हणजे फुलं तोडायची म्हणजे मग परत गुलाब यायला मदत होते आणि त्या गुलाबाचं सायकल नीट राहतं म्हणजे असं तसंच शेवंतीच्या ही बाबतीमध्ये शेवंती ही खूप पूर्ण फुलं येऊन गेली की छाटायची खु खुडायची ती आणि कळ्या धरल्या शेवंतीला की पाणी तोडायचं म्हणजे मग पटपट फुलं मोठी व्हायला मदत होते आंब्याच्या बाबतीत बोलायचं तर पहिला पाऊस होतो आहे न होतो आहे तोच त्याला खतं घालणं खूप गरजेचं असतं मग मासळी खत असेल शेण खत असेल गोमूत्र आणि यांचे अर्क असतील तर आळवणी करणं आणि खतं देणं आंब्याला गरजेचं असतं आणि मग तसं फार बघायला लागतं पावसाळ्यात असं नाही पण मग मोहोर फुटला की मग परत फवारणी करायला लागते आंब्याला आणखीन मग तो मोहोर टिकेल गळणार नाही मावा तुडतुडा त्याच्यावर वाढणार नाही याच्यासाठी मध्ये मध्ये गोमूत्र आणि इतर काही अर्कांच्या लिंबोणी अर्क वगैरे याच्या फवारण्या कराव्या लागतात आणि मग फळ धरलं की साधारण सत्तर दिवसात पासष्ट दिवसात ते फळ आपल्याला तोडीला येतं त्यावेळीही परत तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्यावेळी पण फवारणी करण्याची गरज असते असं आहे